नमस्कार मी ईश्वरी तर प्रश्न असा आहे की आधुनिकता आणि वैश्विकतेचा सामना करत असताना राज्यातील लोक आपल्या सांस्कृतिक परंपरा अभंग कशा राखतात तर मुळात हा प्रश्न फार महत्त्वाचा आणि आजकालच्या काळात गंभीर होत चाललेला प्रश्न आहे कारण वैश्विकतेच्या नावाखाली किंवा आपण जे काही वेस्टन कल्चर आपल्यामध्ये रुजवत चाललेलो आहोत त्यामुळे बऱ्यापैकी लोक आपली जी संस्कृती आहे किंवा आपली जी परंपरा आहे आपल्या रूढी चालत आलेल्या आहेत त्याचा विसर पडायला चालू झालेला आहे लोकांना आणि बरेच लोक ते आजकाल पाळत देखील नाहीत पण त्यातही काही गट असा असतो जो खरंच या गोष्टींसाठी धडपडत असतो की आपली संस्कृती आपली परंपरा जपली गेली पाहिजे त्यासाठी विविध लोकांनी काही चळवळी देखील सुरू केल्या काही ग्रुप्स तयार केले आणि मी त्यांना थँक्यू म्हणेल पहिल्यांदा की त्यांनी हे सगळं सुरू केलं जेणेकरून थोडा तरी आपल्याला एक होप आहे एक आशेचा किरण आहे की या सगळ्या गोष्टी येत्या काळात लोप पावण्या पेक्षा येणाऱ्या पिढीला त्याचा अधिकाधिक महत्त्व समजून येणारी पिढीदेखील त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवून घेईल स्वतःला

प्रश्नाकडे वळताना की राज्यातील लोक आपल्या सांस्कृतिक परंपरा अभंग कशा राखतात तर पहिली गोष्ट समजा उदाहरण घेतलं जन्माष्टमी तर जन्माष्टमीमध्ये आपण पाहतो की कृष्ण जन्म आपण साजरा करतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला डी जे लावला आहे बाबा जोरजोरात गाणी लावली हे तर बघायला मिळतंच पण त्यातून देखील लोक काही होईना साजरा करतात आठवण आहे त्यांना या गोष्टीची की आपली ही परंपरा आहे हे एक लक्षात येतं आणि विविध ठिकाणी कृष्ण मंदिरं सजवले जातात विविध बॅनर रस्त्यांनी लावले जातात लोकं त्याच्यावर रील्स करतात घरोघरी लोकं कृष्ण जन्म साजरा करतात दहीहंडी होते तर त्याच्यामध्ये दहीहंडीमध्ये लोकं एकत्र येतात विचारांची देवाणघेवाण होते आनंद मिळतो मनोरंजन होतं लहान मुलांना एक एक्सायटिंग पार्ट असतो की बाबा कोण ते मट मटका फोडणार आणि या सगळ्या गोष्टींमुळे एक जन्माष्टमी हा सण जपत जपत जातो दिवाळीमध्ये देखील लोक घरं सजवतात वेग वेगवेगळी खरेदी करतात एक आनंदाचं वातावरण असतं दिवाळी सणात आणि बऱ्याच ठिकाणी मग ते एक परंपरा जपली गेली पाहिजे अधिकाधिक लोकं त्याच्यामध्ये इन झाले पाहिजेत म्हणून बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या ग्राऊंडवर वगैरे क्रीडा संकुलांमध्ये आपण तुम्ही पाच पाच दहा दहा दिवे लावून या आणि किती एक लाख दिव्यांचा दहा लाख दिव्यांचा संकल्प म्हणून विविध लोकं येऊन तिथे दिवे लावतात आणि तो संकल्प अ पूर्णत्वास नेतात तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण नक्कीच हे सण साजरा करत राहतो रामनवमी पण तशीच आहे की रामजन्म आपण साजरा करतो मंदिरं सजवलेले असतात रामाचे गाणे लावलेले असतात आपण रामाचे विचार काय आहे ते आपण स्वतः कसे अंगीकृत केले पाहिजे त्यावर चर्चा होते आणि आता नुकतंच आपल्या देशात अयोध्येमध्ये राम मंदिर झालं आहे तर तो एक वेगळाच पूर्ण देशाला एक सण झाला आणि एक आनंदाची लहर पसरली गेली देशात देशभरात त्यामुळे हे जे छोटे छोटे उपक्रम राबवले जातात प्रत्येक सणाचे ते नक्कीच त्या रूढी परंपरा आणि संस्कृती जपण्याचं एक मोठं काम करत आहेत धन्यवाद